ज्या सरकारी योजना आहेत जसे आपण आभा कार्ड आयुष्यमान भारत कार्ड काढतो पण जर इमर्जन्सी पेशंट असेल तर त्याच्यासाठी खूप खटपट करावे लागतात हे कागदपत्र गोळा करा ते कागदपत्र गोळा करा त्याच्यामध्ये कसं करता पेशंटच्या नातेवाईकाचा भरपूर वेळ जातो आणि त्यांना भरपूर साऱ्या अडचणींना तोंड द्यावं लागतं तर आणि सरकारीमध्ये इलाज तर होतोच पण जर आपण खाजगीमध्ये केलं तर त्याचं खाजगीमध्ये तर पूर्णपणे इलाज होतो आणि पेशंट बऱ्यापैकी बरा पण होऊन जातो पण त्यासाठी आपल्याकडे पैसे पाहिजेन असते जर श्रीमंत व्यक्ती असेल तर तो पसंती खाजगीच दवाखान्याला देत असतो कारण खाजगी दवाखान्यात पाहिजे त्या सुविधा लगेच ट्रीटमेंट आणि लगेच ट्रीटमेंट मिळाल्यामुळे पेशंट बऱ्यापैकी लगेच बरा होऊन जातो आणि ती सुविधासुद्धा मिळते पण सरकारीमध्ये कसं असतं सरकारी गव्हर्नमेंटमध्ये सगळ्याच लोकांना बघावं लागतं सगळ्याच दूरदूरचे लोकं इथे ॲडमिट होत असतात आणि सगळ्याकडे लक्ष द्यायला तेवढे डॉक्टर नर्स अपुरे पडत असते तर पाहिजे तशा सुविधा मिळत नाही पण जर कोणी गरीब असेल त्यांच्याकडे पैसा नसेल तर त्याला सरकारी हॉस्पिटलपेक्षा दुसरं ऑप्शन नसतं सरकारीमध्ये पण चांगला इलाज केला जातो पण पाहिजे तेवढं लक्ष दिल्या जात नाही आणि हा फरक असतो आणि प्रायव्हेटमध्ये कसं असतं आपण पैशे दिल्यामुळे तसं प्रायव्हेटमध्ये डॉक्टर नर्स सगळेच लक्ष देतात आणि लगेच त्या सगळ्या वेळेवर सगळ्या ट्रीटमेंट ज्या आहेत त्या वेळेवर सगळ्या करत असतात